पंधरा चार एकोणीशे सत्तावन्न दहा सहा एकोणीशे चौपन्न दोन सात एकोणीशे त्र्याऐंशी दोन सात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी वीस सहा एकोणीशे एकोणनव्वद